माझी बरीच आवडती साहित्यिक पात्रे आहेत जसे की जी तीच आहेत साहित्यिक पात्रे मुख्यतः बटाट्याची चाळ व्यक्ती आणि वल्ली या या यासारख्या प पु ल देशपांडे लिखित यां या पुस्तकां यांच्यासारखे यांच्या पुस्तकांमधून आपल्याला पाहायला मिळतात त्यामधील आपल्याला नारायण पेस्तनजी बाबा असे असे बरेच कॅरेक्टर त्यांनी या पुस्तकातून बटाट्याची चाळ आणि व्यक्ती आणि वल्ली यामधून त्यांनी उभारले आहेत तर या या सगळ्या साहित्यिक पात्रांकडून मला एकोपा एकत्रित कसं राहावं एकमेकांना कशी मदत करावी एकमेकांची सुख दुःख जाणून घ्यावी एकमेकांना सुखदुःखामध्ये मदत करावी कोणी जर दुःखात असेल तर त्याला कसे त्या दुःखामधून बाहेर काढावे आणि सर्वांनी सर्वत्र एकत्र गु गुण्यागोविंदाने कसे राहावे या या यासारख्या अनेक गोष्टी मला बटाट्याची चाळ आणि व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकांमधून मला शिकायला मिळाल्या या या बटाट्याची चाळ आणि व्यक्ती आणि वल्ली या या या पुस्तकांमध्ये अनेक अशा मजेदार घटना आहेत ब ज्यामध्ये तुम्हाला पेस्तनजी बाबा त्यानंतर नारायण यांचे अनेक खूप मजेदार घटना आहेत ज्या तुम्हाला त्या पुस्तकांमध्ये वाचायला मिळतील आणि त्या खूप जास्त त्यांचे संवाद संवाद खूप जास्त रंजक पद्धतीने पु ल देशपांडेंनी यांनी लिहिले आहेत तर ते वाचण्यामध्ये खूप जास्त मजा येते आणिब खूप जास्त हास्याचे फवारे उडतात